नमष्कार बोलिये बोलिये बोला तुम्हाला हो हो कळलं मला कुठे घर घ्यायचं आहे तुम्हाला लोकेशन काय प्रिफर कराल तुम्ही करेक करेक करेक हां म्हणजे अंधेरी साईडला हवं आहे तुम्हाला विले पार्ला साईड अंधेरी जोगेश्वरी साईडला गेला तर थोडं कमी रेट मिळेल कं कमी प्राइज असेल हां किंवा तुम्हाला जर अगदी उपनगरात जर आलात आणि चांगलं लोकेशन पाहिजे असेल तर बोरिवली आहे मालाड आहे कांदिवली आहे हा लोकेशन म्हणजे मराठी गुजराती मिक्स असा एरिया आहे आणि तुम्हाला म्हणजे एरिया पण चांगला मिळेल म्हणजे सराऊंडिंग चांगलं मिळेल तिकडे तर तुम्हाला तुम्ही सांगा मला कुठे प्रीफर करता तसं मी सांगेन कांदिवली बरोबर हो हां चालेल चालेल कांदिवली ईष्ट म्हणून जो भाग आहे स्टेशनपासून थोडा लांब आहे हायवेच्या पलीकडे पण तिकडे लोखंडवाला कॉम्प्लेक्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे तर तिकडे छान नवीन टॉवर्स झालेलं आहेत त्यामुळे ते तुम्ही प्रीफर करू शकता तिकडे गार्डन्स आहेत मुलांना खेळण्यासाठी बगीचे आहेत मोठ्या माणसांसाठी झालं नाना नानी पार्क आहेत हॉस्पिटल वगैरे बाजूला आहेत असं आता ते एक लोकेशन आहे कांदिवली ईष्ट म्हणता येणार त्याला पण ते स्टेशनपासून थोडं लांब आहे पण हायवेपसून जवळ आहे म्हणजे जर इफ यू आर युजींग व्हेईकल देन धिस इज द प्रिफरेबल आणि ऑलरेडी तिकडे मला वाटतं एक बाराशे पंधराशे लोकं राहात आहेत आणि आता नवीननवीन टॉवर बनत आहेत हां नवीननवीन टॉवर बनत आहेत इझिली ॲक्सेबल ॲक्सेसेबल आहे इझिली ॲक्सेसेबल सगळीकडनं मेट्रोपासून जवळ आहे आणि हायवेपासून जवळ आहे तर ते तुम्ही प्रेफर करू शकता तिकडे साधारण रेट आहे तीस हजार आर बी स्क्वेअर फिटचा आहे आणि तुम्हाला जसे जशा फॅसीलीटीज पाहिजे असतील त्याप्रमाणे तो रेट थोडा पाच एक हजार रुपये तीसचा बत्तीस होतो बत्तीसचा पस्तीस म्हणजे स्विमिंग पुलवाली बिल्डिंग पाहिजे असेल तर स्विमिंग पुलवाली मिळेल किंवा टू अँड हाफ बी एच के लागतात काही लोकांना सर्व्हन्टसाठी पण एक रूम लागते तर थोडासा त्याप्रमाणे रेट टोटल कॉस्ट वाढेल तुमची पण ते चांगलं म्हणजे प्रिफरेबल असू शकेल आणि तुम्ही सांगा मला आणि पाणी चोवीस तास आहे तिकडे पाईपलाईनचं कलेक्शन आहे कनेक्शन आहे पाइपलाइनचं त्यामुळे तो एक प्रॉब्लेम नाही आहे बरं बरं बरं चालेल मी तुमच्यासाठी बघतो तीस लाखाच्या आत बजेट तुम्ही सांगितलंत मला मी आहेत माझ्याकडे मी एकदा पार्टीशी बोलून घेतो आणि तुम्हाला फोन करतो थँक्यू थँक्यू फॉर कॉलिंग बाय टेक केअर चालेल चालेल ओक्के बाय बाय या